एखाद्या चॅनेलवरून योग शिकतो आपण योग शिकताना एखादा चुकीचा आपण योग करू शकतो आणि प्रत्यक्ष प्रशिक्षक योगासनाचे असतात ते समूहाने करून घेतात त्या मला तिथे होणारी आपल्याकडून एखादी चूक होऊ शकत नाही आणि चॅनलवरून बघताना कदाचित आपल्याकडून एखादी चूक होऊ शकते आणि त्याचा दुष्परिणामसुद्धा होऊ शकतो म्हणून चॅनेलवरून न बघता प्रत्यक्ष योग शिबिरात जाऊन तुम्ही योगासन करावे